खेळताना जे खेळाडू जखमी होतात त्यांच्यासाठी टीममध्ये राखीव सहभासद असतातच राखीव खेळाडू असतातच आणि त्यांची घे काळजी घेण्यासाठी आणखी आपले मित्र असतात शिक्षक असतात जवळच डॉक्टर असतात त्यांना बोलवलं जातं जेव्हा खेळताना जखमी जखम होते ती अवचित झालेली जखम असते डोक्याला मार लागतो हाडे म मोडतात कबड्डी हा खेळच असा आहे की त्याच्यामध्ये धांंगडधिंगाच जास्त असतो बचावात्मक खेळ कबड्डीमध्ये खेळता येत नाही आणि मग अशा वेळेला जो खेळाडू जास्त जखमी होतो त्या खेळाडूला ग्राउंडच्या बाहेर काढले जाते त्याच्यावर योग्य ते औषधोपचार केले जातात त्याला खरोखरंच विश्रांतीची गरज असेल त्याला खेळ त्याचा कुठला शरीराचा अवयव सुजला असेल किंवा त्याला खूप जबरदस्त मार बसला असेल तर अशा खेळाडूला बाहेर ठेवून इतर खेळाडूला त्याच्याऐवजी खेळवले जाते त्यासाठी य योग्य ती काळजी घेण्याचं काम आमचे शिक्षक करायचे किंवा बाकीच्या सहकारी सहकारी खेळाडू सुद्धा त्या विद्यार्थ्याची काळजी घेत होते